भारतातील आदिवासी भाग हा खेड्यापाड्याने किंवा माळाने जास्त असतो त्याचे घरं असे म्हणजे मातीचे असतात ते घरावरती जे आपल्या आवटेस येतात जसं की निर्माात झालं साबण झालं नवीन काही आलं तर ते जे येतात ते कलर मारून त्याच्यावर चित्र काढतात अशा पद्धतीने ते पण घरावर काढते ते घर सजवतात त्यांचे काही सांस्कृतिक चित्र असतात आदिवाशीची त्यांची त्यांच्याकाही कृत्या असतात प्रवृत्ती असतात त्यानुसार ते त्यांंचे घर सजवतात